मी नवीन मोबाईल ऑर्डर केलाय तो मोबाईल खूप छान आहे त्याचा कॅमेरा खूप छान आहे मी त्या मोबाईलमधून अभ्यास वगैरे करतो मला क्लासेससाठी गरज होती तर ते क्लासेस मी मोबाईलमधून करतो आणि खूप काही यूज करतो इंटरनेल वगैरे वॉट्सअप इंस्टाग्राम वगैरे यूट्यूब वगैरे क्लासेस बघतो यूट्यूबवर